हा मी झीराडशी बोलतो आहे सगुण हॉटेल काय हा नाही आम्हाला आजच्या तारखेसाठी टेबल बुक करायचा आहे हा आमची एक पंधरा वीस माणसं आहेत हा नाही वाढदिवसाचा कार्यक्रम आहे आमच्या एका बारक्या पोराचा वाढदिवसाचा कार्यक्रम करायचा आहे तिथं आम्हाला तर आम्हाला एकच टेबल लावून पाहिजे पंधरा वीसजणांसाठी हा आम्ही साधारण एक सात वाजता येऊ सात ते आठच्या दरम्यान येऊ सगळी हा तर आम्हाला टेबल मिळेल ना उपलब्ध होईल ना तेव्हा तिकडं हं चालेल नाही पण काय आहे आमच्या दोन गाड्या आहेत फॉर्च्युनर आहे झायलो आहे तर पार्किंगला काही प्रॉब्लेम तुमच्या इकडं नाही कसं रस्त्यावर पार्किंग करू शकत नाही आम्ही म्हणून विचारतो आहे तिकडं पार्किंगला व्यवस्थित जागा आहे ना तुमच्या इथं हा चालेल आणि तुमचं रेस्टोरंट बंद होण्याचा वेळ बाराचा आहे काय चालेल कारण की आमची एक फॅमिली आहे ती थोडी लेट येणार आहे साधारण अकरापर्यंत हो तर म्हणून विचारलेलं बरा हा आम्हाला आज आज रात्रीसाठी होईल ना टेबल चालेल तुम्ही तेवढा टेबल आमच्यासाठी राखून ठेवा आम्ही येतो आहे आज हा सात वाजता येतो हा धन्यवाद